खाद्यपदार्थ तयार करत असताना विदेशी खाद्यपदार्थांबाबत मी माहिती घेतलेली आहे त्यामध्ये मला जो आवडणारा पदार्थ आहे तो मोमोज आहे मोमोज हा नेपाळमधे प्रसिद्ध असून तो आपल्या भारतामध्ये खूप प्रचलित आहे मोमोज हा उकडीचे जे मोदक आपण जे आपल्या गणपतीच्या वेळेस तयार करतो त्याच पद्धतीला मोमोज सुद्धा पण तयार केले जातात आणि मोमोज हा खाण्यासाठी खूप चविष्ट असा पदार्थ आहे